माझी मातृभाषा मुळातच मराठी असल्यामुळे भारताच्या हिंदी ह्या राष्ट्रभाषेच्या तुलनेत मराठी मला सोपीच वाटते कारण पहिल्यापासून मराठी ऐकणे बोलणे लिहिणे वाचणे याची मला सवय आहे पण शाळेपासून हिंदीशीही बऱ्याच प्रकारे आम्ही डील करत असतो शाळेपासून आत्तापर्यंत ऑफिसमध्ये वेगवेगळ्या क्लायंटशी वेगवेगळ्या ठिकाणी किंवा आपल्या रोजच्या जीवनातसुद्धा अगदी रिक्सेवाला भाजीवाला किराणावाला सगळ्यांशी बोलताना कुठेतरी हिंदी भाषेचा वापर करावा लागतो भारतभरात फिरताना सगळीकडे हिंदी भाषा ही बोलणं सोपं सोईचं जातं कारण ती समजायला पटकन जाते आपल्याकडे बॉलिवूडचा हॉलीवूड टॉलिवूड टॉलिवूड आणि बॉलिवूडचा जास्त प्रभाव असल्यामुळे हिंदी भाषा डबिंग होत असल्यामुळे जास्त करून सगळीकडे हिंदी समजली जाते हिंदी कोणाला कळत नाही असं होत नाई जनरली पण मराठी भाषेच भाषेच्या तुलनेत हिंदी भाषा फार अवघड नाही वाटत बोलायला सोपी आहे रोज टी व्हीच्या माध्यमातून कानावर पडत असते किंवा आपल्याला शाळेपासून शिकवली जाते त्यामुळे येत असते त्यामुळे खूप अवघड नाही आहे पण खूप शुद्ध हिंदी जर आपल्याला बोलायला शिकायचं असेल किंवा आपल्याला एखादे शब्द कळत नसतील जे फारसी आणि उर्दूमधून हिंदीमध्ये आलेले असतात तर त्यासाठी मात्र आपल्याला थोडा अभ्यास करायला लागेल पण रोजच्या जीवनात हिंदी आपलं कामचलावू असतं जसं मुंबईला करनेको हमरेको तुमरेको करून बोलतात तसं कामचलाऊ आपलं महाराष्ट्रात सगळीकडे बोलतात त्यामुळे हिंदी ही तेवढीच सोपी आहे आणि मराठी भाषा महाराष्ट्राची भाषा असल्यामुळे तर अर्थात ती केव्हाही पहिला प्रेफरन्स त्याला दिला जातो पण हिंदी भाषा आपल्याला रोजची ऐकायची सवय असल्यामुळे कळायला फार जड जात नाही आणि थोडं रोज प्रॅक्टिस केली तर आपल्याला मराठीसारखी सहज सोप्या पद्धतीने ती बोलायला पण जमेल आजकाल इंग्रजी भाषेचा जास्त वापर होतो म्हणजे इंग्रजी शब्द आपण मराठी हिंदी बोलतानासुद्धा सहज वापरतो त्यामुळे एवढं क्लिष्ट राहिलेलं नाही आहे पण तरी हिंदी भाषा तशी सोपीच आहे